तसं म्हंटलं तर भारतात वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आजकाल लोक घेऊन येत आहेत पण त्यातलाच एक जो आपला प्राचीन व्यवसाय आहे म्हणजे तो खूप आधीपासुनस आपले जे आदिपुरुष आहेत त्यांच्या काळापासुन जो एक व्यवसाय सुरू आहे तो म्हणजे मछली पकडण्याचा मासे पकडण्याचा कारण त्यात असं आहे की म्हणजे जेव्हा लोकांना माहिती नव्हतं की शेती कसं करतात किंवा कुक्कुटपालन वगैरे कसं करतात किंवा झाडाच्या फळं फळ तोडून ते जेहेरीलीपण असू शकतात म्हणून ते डायरेक्ट त्यांना खाऊ नस नव्हते शकत पण हे जे मासे आहेत ते असे होते की त्यांना हंटींग नावाचा जो आहे आपण ज्याला म्हणतो तर ते तेव्हा ते शिकले होते आणि ते एक म्हणजे ॲरोसारखं काहीतरी तयार करत जात आणि ते त्यातून मासे माश्यांना पकडत जात आणि त्यांना भाजून खात होते तर असंच जर म्हंटलं तर मग हा खूप पूर्वी काळापासून व्यवसाय सुरू आहे तर असंच कोकण भागात किंवा मुंबईच्या ज्या भागात आहे समुद्र किनाऱ्याच्या काठीवर तर कोळी लोक हे या मासांचा व्यवसाय करतात खूप प्रकारचे मासे आजकाल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लोकांना खायला भेटतात जे की चविष्टसुद्धा असतात आणि तितकेच जर आपण म्हंटलं तर प्रोटीन जे आहे आपण तर ते खूप प्रोटीनीशियससुद्धा असतात की ज्यांनी आपलं स्वास्थ्य चांगलं राहते किंवा असंही म्हणतात की मछलीचे अंडे खाल्ल्यानी डोळे चांगले राहतात तर हो तर खूप सारे प्रकारचे जर म्हंटलं तर त्यातच एक येते मग कटलेट येते मग झिंगे येतात मग त्यातच वेगवेगळ्या प्रकारचे मासेसुद्धा येतात कॅटला फिशपण आपण म्हणतो आणि हे जे मछलीचे व्यवसाय आहे ते फक्त समुद्रातूनच म्हणजे मासे पकडतात असं काही नाही आहे जे आपण शेतात बनवतो त्याचं नाव आता मला नेमकंच लक्षात येत नाही आहे तर शेतातही असा एक प्रकार असतो म्हणजे गड्डा करतात एक मोठा असं बनवतात गड्डा आणि त्यात मछली पाळायचा ते कार्यक्रम करतात कारण की सहजासहजी जे चांगले मासे आहेत ते भेटत नाहीत लोकांना लवकरात लवकर तर हो तर मग हे जे मासे आहेत ते तिकडून पकडल्या जाते तर तसंच इतर व्यवसायापेक्षा हा एक तर सोपीसुद्धा आहे व्यवसाय आणि म्हणजे यात फायदास फायदा होतो असं मला वाटते